अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसात खूप काही असे बदल घडले ज्यात म्हटलं म्हणजे की समजा अगोदर ठिकठिकाणी कचरा पडलेला राहत होता कोणी कचरा हफ्ता हफ्ताभर उचलायला सार्वजनिक आपले नगरपरिषदेचे किंवा महानगरपालिकेचे कुठलेही असे कर्मचारी जे ट्रॅक्टर येत नव्हते पण त्यांनी आता तिच्यात भर घालून घंटागाडीची प्रत्येक एरियात प्रत्येक दिवशी डेली चक्कर मारते सुका कचरा वेगळा करून गज् ओला कचरा वेगळा ठेवतात आणि विशेष म्हणजे आता अमरावती जिल्ह्यात होणारा महामार्ग त्यांचे खूप स त्याच्यामुळे खूप फायदा झालेला समृद्धी महामार्ग गेला त्याचा फायदा प्रत्येक गावातून हायवे तयार झालेले आहेत असे खूप सारे फायदे आता अमरावती जिल्ह्यात झालेले आहेत